पर्यावरणाचे विविध प्रश्न म्हणजे प्रदूषण मुख्यतः सोडवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानानं केलेली मदत म्हणजे विविध तंत्रज्ञानं शोधून काढणे याचं उदाहरण म्हणजे वॉटर प्युरिफिकेशन टेक्निक्स त्यामध्ये किंवा हवा प्रदूषण जिथं होतं आहे त्या ठिकाणी जिथं धूळ खूप उडते जिथं खूप गाड्यांचा धूर आणि ट्रॅफिकमुळं खूप हवेच्या दर्जा खालावतो अशा ठिकाणी वॉटर मिस्टिंग किंवा वॉटर ड्रॉपलेटचे शॉवर्स लावणं जेणेकरून ते त्या धूळ धुळीच्या कणांना चिकटून वजनानं खाली बसतील अशा प्रकारचे छोटे आणि वापरात लगेच येऊ शकणारे तंत्रज्ञानाचे वेगवेगळे उपाय ही वेगवेगळे प पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यासाठी तंत्रज्ञानानं केलेली मदत आहे त्याबरोबर बरेचसे प्रोजेक्ट्स आत सध्यात चालू आहेत जसं की ओझोनचा लेयर जो आहे पृथ्वीच्या भोवती असलेला त्याला मध्यंतरी काही वर्षांपूर्वी जे होल पडलं होतं त्यासाठी वेगवेगळे जे गॅसेस फ्रीजमधून बाहेर पडायचे किंवा अशा उपकरणांमधून बाहेर पडायचे त्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानानं फ्रीजमध्ये जे काही थंड ठेवण्यासाठी यंत्रणा आहे त्यासाठी आधी वापरली जाणारी ते गॅसेसची टेक्नॉलॉजी बदलून वेगळी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली हा सुुद्धा एक प्रकारे त्याचं योगदानच आहे त्यामुळं जितकी सजगता आपल्याला त्या प्रश्नांबद्दल ठेवता येईल जितकी शा विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची संवेदनशीलता समाजाप्रती वाढवता येईल पर्यावरणाप्रती वाढवता येईल तेवढं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राकडून अजून चांगले नवनवीन उपाय आपल्याला ह्या संदर्भातल्या प्रश्नांविषयी दिसतील